हां आम्ही जेव्हा लग्नात जातात तेव्हा आम्ही आमच्या सांस्कृतिक म्युझिक असते ते गीत असते पारंपरिक गीत असते ते सुनतात आणि तिथून आणून घेतात आम्ही कसा आहे आजच्या जे म्युझिक आहे ते खूप वेगळा आहे मिक्सिंग आहे डी जे वगैरे आहे त्याचा बॅकग्राउंड म्युझिक वगैरे पण वेगळेवेगळे असते पण जे पारंपरिक गीत असते त्याचामध्ये कसा असते की हां आम्ही पारंपरिक आहेत ते आमचे आई बापांना स अस आवडता आम्हाला पण आवडतात आणि जे लोक आहे तिथे आहे त्यांना पण ते खूप आवडतात म्हणून ते जे आमच्या पारंपरिक संगीत आहे गीत आहे तेच आम्हाला जास्त वाट आनंद वाटतो सुनायला आणि ते आनंद पण येतो त्याच्यामध्ये जास्त आजच्या पेक्षा म्युझिकसाठी